व्हिडिओ गेम्स कुणाला माहीत नाही असे फार क्वचितच असेल व्हिडिओ ग्रेम्स मला तर आवडतातच आणि प्रत्येकालाही नक्की आवडतातच कारण त्यात गमवण्यासारखे नुकसान होण्यासारखे असे काहीच नाही फक्त ते एक मनोरंजनाचे साधन आहे आपण आपला स्कोअर उच्च होण्यासाठी जी मदत करतो आणि स्कोअर जास्त झाला की जे सुख मिळते त्यात फार फार चांगले वाटते त्यामुळे व्हिडिओ गेम्स खेळताना स्कोअर जास्त झालाही नाही तर त्याचे नुकसान काहीच नाही त्यामुळे व्हिडिओ गेम्स फार मनोरंजनाचा भाग आहे आणि फक्त हातात रिमोट ठेवून त्याचे बटन्स दाबून आपण स्कोअर वाढवतो समोरील व्यक्तीला हलवतो ते फार चांगले वाटते आपण इथून त्या समोरच्या दिसणाऱ्या व्यक्तीस हलवत आहे आपल्यानुसार तो ऐकत आहे आपण त्याला समोर नेणे मागे नेणे उडी मारणे त्याच्या हातून शस्त्र वापरणे हे सगळं आपण ठरवतो आपल्या बुद्धिमत्तेनुसार आपण त्याला चालवतो आणि आपल्या बुद्धिमत्तेचा विजय झाला तर आपल्याला जे सुख आणि समाधान मिळते ते फारच वेगळे असते त्यामुळे व्हिडिओ गेम्स मला फार आवडतात कारण त्यात माझ्या बुद्धिकौशल्याचा विजय झाल्यासारखे वाटतो आणि हरल्यावर काही नुकसानपण होत नाही कुणाला इजासुद्धा होत नाही एका ठिकाणी बसून खेळणे आणि विजय मिळवणे कुणाला नाही आवडणार त्यामुळे मला व्हिडिओ गेम्स हे फार फार आवडतात आणि सर्वांनाही ते याच कारणाने आवडतील मलाहीसुद्धा असेच वाटते